आम्ही आमच्या इकडे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंग जे बी आहे सणाच्या दिवशी म्हणजे आम्ही आता शेतकरी आहे तो बैलपोळ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतो बैल सजवतो बैलाची आंघोळ करून देत आंघोळ घालतो त्याला पुरणाच्या पोळ्या खाऊ घालतो आणि आता बौद्ध समाजाच्या भीम जयंती चौदा एप्रिल बाबासाहेबाचा वाढदिवस साजरा करतो केक कापून डी जे लावतो मस्त गावातून पूर्ण आमच्या रॅली निघते आम्ही त्या रॅलीचा आनंद घेतो आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवतो पिंपळाच्या झाडापाशी जाऊन जे बोधी वृक्ष आहे त्याची पूजा करतो त्या अन वा वीट विहारावर जाऊन वंदना घेतो असे बरेचसे म्हणजे आमच्या हिंदू समाजात जे काही सण आहेत ते आम्ही सगळेच साजरं करतो दिवाळी असतील दिवाळीच्या दिवशी आम्ही दिवे लावतो दिवाळी दिवे लावून दिवाळी साजरी करतो आम्ही फटाके जसं आता हल्लीमध्ये आम्ही जास्त करून फटाके फोडत नाही ध्वनी प्रदूषणच्यानं आम्ही फटाके फोडणं बंद केलं पण ते तरीबीन असते जे सुरसुंड्या जे जसं लेकराला आम्ही आमची परंपरा सांगतो संस्कृती सांगतो की दिवाळीच्या आदल्या दिवशी उटणं लावा दिवाळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी की दिवाळीच्या आधीच्या दिवशी भाऊबीज असते तशी आम्ही सोनं विकत घेतो आणि जसं पोळ्याच्या दिवशी आम्ही मोठ्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसाच्या पाया लागायला जातो जसं आम्ही दसरा साजरा करतो दसरा तर म्हणजे आमच्या इकडे असा दसरा म्हणजे असा आम्ही नॉर्मलच साजरा करतो विहारवंदना घेऊन गाणे म्हणून साजरा करतो वडीलधारे माणसं आजी आजोबा आई बाबा मोठे आई मोठे बाबा जेबी मोठे मोठे माणसं आहे त्याच्या सगळ्याचं पाया ला पाय म्हणजे लहान माणसं जे आपण नात्याने लहान पडतो ते पाया लागतो असं आम्ही द दसरा साजरा करतो तर आम्ही आमच्या लेकराला जे आहे आपली संस्कृती ते सांगतो सण आपलं सण कोणचा येतात जसं नागपंचमी तर आम्ही घरात नेसं सरप गिरप थोडंसं लेकराला बनवून नागपंचमी सांगतो नागपंचमीच्या दिवशी काय होते काय नाही असं प्रत्येक सणाविषयी आम्ही आमच्या लेकराला माहिती देतो दिवाळीविषयी गणपतीच्या विषयी गणपती बसतात तर लेकरं एकदम गावात कसं आमच्या आनंदमय वातावरण असते सगळीकडे पंधरावी पं आठ दहा दिवस गणपतीच्या न मस्त चांगले गाणे वाचतात महाप्रसाद असते आरती असते लेकरं खूश असतात तर असं प्रत्येक सणाचं आम्ही काही काही करतो